आयुष्यामध्ये खूप काही शिकायला मिळालेलं आहे त्यामधून काही धडेसुद्धा मिळालेले आहेत काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल करावं लागतं वेगळ्या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांसोबत सामंजस्य जुळवून काम करत असताना जुळवून घ्यावं लागत असते तर याच्यामध्ये त्यांच्याशी कसं बोलायचं कसं वागायचं हे सुद्धा एक प्रकारे शिकायला मिळालेलं अरे तुरे करून तिथे बोललं जात नाही तिथे त्यांना आदराने बोलावं लागतं तर ते मानसन्मान देतात ती लोकं त्याचा त्यांना चांगला आनंद सु त्यामुळे त्यांना चांगला आनंद सुद्धा मिळतो तर हा एक चांगला बिंदू मी मला शिकायला मिळालेला आहे माझ्या जीवनामध्ये आणि त्याचा माझा कामा माझ्या कामावरतीसुद्धा चांगला परिणाम झालेला आहे कारण की कामामध्ये आम्हाला वेगवेगळ्या लोकांसोबत बोलावं लागतं आहे